कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला तांत्रिक बदल या गेल्या पंधरावीस वर्षात खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत तेच्यामध्ये त्यांनी जेनेटिकल काही चेंजेस केलेले आहेत तेच्यामध्ये जर प्रामुख्यानं बघायला गेलो तर आपण ऊस आहे बांबू म्हणतो आपण तांदूळ किंवा गहू आहे तर यासारखे जे धान्य आहेत किंवा ऊसासारखा बांबूसारखा जे वनस्पती आहेत म्हणूत आपण गवत वनस्पती येतं तेच्यामध्ये खरं तर तर हेच्यामध्ये पण काही जेनेटिकली चेंजेस करून तेंची रुंदी वाढवली गेली आहे गोलाई आणि तेच्यापासनं जास्तीत जास्त उत्पन्न एका क्षेत्रामध्ये आधिकाधिक उत्पन्न कसं घेता येईल यावर त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे उसामध्ये त्यांनी काही जेनेटिकल चेंजेस असे केलेले आहेत की जेणेकरून उसाची गोलाई जी आहे ती बांबूसारखी अधिक चांगली मिळेल आणि त्याचं वजन वाढेल त्याच एकरामध्ये आणि जास्तीत जास्त आपल्याला टनेज एका एकरामागे कसं जास्तीत जास्त घेता येईल हेच्यावर त्यांनी विचार केलेला आहे गव्हाची लांबीसुद्धा ते चार ते पाच इंचाची त्याची लोम्बी असते ती आता आजकाल तर जवळपास अकरा ते बारा इंचाची कमीत कमी होते म्हणजे जवळपास एकाच एकरामधून तांत्रिक दृष्टीमुळे उत्पन्न हे शंभर टक्के वाढलेलं आहे म्हणजे डबल झालेलं आहे उत्पन्न त्याच्यामध्ये आणि या गोष्टींमुळे काय होतं आहे की शेतकऱ्याचा फायदा होतो आहे या सगळ्या गोष्टीत आणि हा फायदा एकूणच कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न घेणं या दृष्टीनं केल्यामुळं लोकांचं ओव्हरेड कॉस्ट ज्याला आपण म्हणतो ती कमी होते